हॅलो हा बोला ना हो मला अॅडमिशन करायची होती दोन तीन दिवसानंतर आलं तर चालेल का हो का आम्हाला ते बी एस सी करायची आहे त्याच्यासाठी अॅडमिशन करायला आलो होतो करायची आहे हा हो का ठीक आहे ना मग आम्हाला किती पैसे म्हणजे किती खर्च लागणार हो का आणि जेवण वगैरे कसा होस्टेल आहे का फ्री मध्ये की त्याचे पण पैसे भरावे लागेल हा मग हो ठीक आहे ना